हो रुग्णालयामध्ये खूप फ्रक् खूप गर्दी असतात त्याच्यामध्ये त्या त्या त्यांना सुरवातीला सगळ्यात आधी येऊन त्यांना तिकीट काढावे लागतात त्याची एन्ट्री फी असते ती जी एन्ट्री फी असते ते काढावे लागतात त्याच्यामध्येच तो डॉक्टर एकच असतात तेवढ्या मोठ्या पेशंटला एकटा हँडल करतो त्याच्यामुळे तो त्यांना लाईनमध्ये लागावं लागतात त्यामध्ये त्याच्यामुळे ते खूप गर्दी असल्यामुळे कधीकधी त्या पेशं कुठल्या कुठल्या पेशंटची खूप आता तब्येत बिघडलेली असतात खूप प्रब जास्त प्रमाणात त्याच्यामुळे त्य त्याच्यावर तो योग्यवेळेस इलाज न झाल्यामुळे तो पेशंट एक मृत्यूमुखीही पडू शकतात किंवा त्यांचं त्यांना दुसऱ्या प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे देऊन त्यांना इलाज करावा लागतो किंवा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा त्यांना तो भोगावा लागतात डॉक्टर एक असल्यामुळे किंवा त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठ्या पैस जास्त पै जास्तीत जास्त पैसे देऊन त्यांना दुसऱ्या दवाखान्यात जावं लागतं तर त्याची त्याची मृत्युमुखी जो पडू शकत नाही त्याचे चान्स असतात

डॉक्टर एक असल्यामुळे त्यांना ते लाईनमध्येच रहावं लागतात एक एक एक एक पेशंट होऊन त्यांना सगळे पेशंट करावं लागतात त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दोन तीन जर डॉक्टर असते तर त्यांना ती गर्दी कमी होऊ शकते